आपले सांस्कृतिक परंपरा साजरा करायचं म्हटलं म्हणायला गेलं तर त्यामध्ये सर्वप्रथम येते गुढीपाडवा गुढीपाडवा म्हणजे हिंदू नवीन वर्ष साजरा करण्याचा सण आहे आणि हिंदू नवीन वर्ष साजरं करायला फक्त गुढीपाडवा या सणादिवशीच आपलं नवीन वर्ष सुरू होते आणि जे लोक हिंदू लोकसुद्धा जानेवारी एक जानेवारीला साजरे कराय जाते नवीन वर्ष ते खरं नवीन वर्ष साजरं करायचं हे नाही आहे ते दिवस तर हिंदू नवीन वर्ष सा सुरू होते फक्त गुढीपाडव्यापासून तेव्हा गुढीपाडव्यापासून गुढीपाडव्यालाच साजरं केलं पाहिजे हिंदू हिंदुनी नवीन वर्ष आणि त्यानंतर आहे बघायला गेलं तर दिवाळी हा सण हिंदूंचा खूप आनंदाचा उत्साहाचा सण आहे आणि लखलख लखलखत्या दिव्यांचा खूप प्रकाशित दिव्यांचा आणि आनंदाचा आनंद साजरा करण्याचा सण आहे त्या सणामध्ये आपण हिंदू लोक जे आहे ते गोड पदार्थ वेगवेगळे फराळी पदार्थ छान छान प्रकारचे र स्वादिष्ट आणि रुचकर पदार्थ तयार करतात तळतात आणि त्या त्या काळामध्ये त्या दिवाळी या सणामध्ये खातात आणि खूप मजा करतात आणि नवीन कपडेसुद्धा खूप घेतात अशा प्रकारे हिंदू सांस्कृतिक परंपरा आहे